ग्रामीण भागात एकतर तुम्हाला तंत्रज्ञान पोहोचवायचं झालं तर सगळ्यात महत्त्व मोठी समस्या जी आहे ती आहे विजेची ग्रामीण भागामध्ये जर सर्वप्रथम विजेची समस्या जर दूर केली जाईल तर इतर समस्या आपोआप दूर होतील जसं की आता आपल्याकडे जी एक योजना आहे की ग्रामपंच सगळ्या ग्रामपंचायतीमध्ये ब्रॉडबँड किंवा वायफाय बसवलं जाईल पण ते बसवून जरी दिलं तरी तुमच्याकडे जर विजच नसेल तर तुम त्याचा उपयोग काही फारसा ग्रामस्थांना होणार नाही तर सगळ्यात प्रमुख जी समस्या आहे ती विजेची आहे ती जर म्हणजे जर सॉल्व झाली तर बऱ्याचशा समस्या अपोआप त्यामुळे सॉल्व होतील